आजच्या या समाजामध्ये आणि या देशामध्ये सायपल सायबर क्रीम हे खूप वाढत आहे फॉर एक्झाम्पल जसे की आपल्या मोबाईल मोबाईल हॅक होतं आहे कोणी अकाऊंटमध्ये पैसे काढत आहे आपल्याला आपल्याला बँकमधून फोन येत असते की तुमचं ओ टी पी सांगा आधार कार्ड नंबर सांगा पत्ता सांगा ॲड्रेस सांगा सगळं काही इन्फॉर्मेशन विचारत असते आणि आपल्याला नंतर ओ टी पी विचारले जाते तर चुकूनही ओ टी पी सांगू नका कारण सायबर क्राईम हे खूप वाढलेले आहे आपल्याला नो आपल्याला ओ टी पी विचारले जाते त्यामुळे आपले पैसे पैसे वगैरे अकाऊंटमध्ये काढले जात असते मोबाईल हॅक केले जात असते व्हॉट्सऑफ व्हॉट्सऑफ फेसबुक व्हॉट्सअफ फेसबुक इंस्टा इन्स्टाद्वारे पण आपल्याला मोबाईल आजकाल तर आजच्या जमान्यामध्ये खूप सायबर क्राईम वाढले आपले आपले आपल्याला आपली प्रायव्हेसी पण बरोबर ठेवता येत नाही जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे इम्पॉर्टंट गोष्टी आहे ते पण आपल्याला ठेवता येत नाही सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी हॅक होऊ राहिल्या जिकडे तिकडे माहिती पडतं आहे आणि सायबर क्राईम तर खूप वाढलेलं आहे खूप जास्त लिमिटमध्ये आपण प्रायव्हेसी सेटिंगमधून काही ठेऊ शकत नाही जिकडून तिकडून आपल्याला सायबर काईमची फोन येते की नाही तुमचा नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा ओ टी पी सांगा आम्ही इथून बोलत आहे तिथून बोलत आहे पण चुकूनही तुमचा नंबर ओ टी पी कोणाला देऊ नका कारण की या समाजामध्ये सायबर काईम खूप वाढलेली आहे